आमच्या जुन्या नाशकात राहाड संस्कृती आहे राहाड म्हणजे काय एक दहा फूट बाय दहा फूट आणि दहा फूट खोल असं दगडी चिरेबंदी कुंड तयार केलं जातं म्हणजे ते प्राचीन पेशवे काळातलंच आहे ते वर्षभरात मातीने झाकून टाकलेलं असतात त्याच्यात बल्ले वगैरे टाकून वरतून त्याच्यावर माती थापून ते बंद करून ठेवतात आणि रंगपंचमीच्या दिवशी उघडतात ते सांस्कृतिक नाशिकची धरोहर आहे तर पूर्वी त्या काही दोन तीन राहाडी सरकारनेच बंद केल्या होत्या त्या आता परत ओपन करण्यात आलेलं आहेत आता अशा एकंदरीत पाच सहा तरी राहाडी नाशिकला कार्यरत झालेलं आहे रंगपंचमीच्या दिवशी विशेषत इथे सगळे लोक गोळा होतात राहाड म्हणजे काय तर त्यात बैलगाडीनं पाणी आणून त्यात टाकलं जातं पूर्ण काठोकाठ आणि वरतून परत गरम रंग कालवलेलं असं केशरी रंगाचं पाणी त्यात मिक्स केलेला रंग आणि पाणी त्यात टाकलं जातं ते परत त्या कुंडात ओतलं की ते पक्का रंग तयार होतं तर त्या कुंडामध्ये वरतून उड्या मारायचा प्रकार आहे तो इतका इंटरेस्टिंग आहे की किती लहान मुलं असेल मोठे असेल सर्वजणं सचैल स्नान करतात उड्या मारतात आणि काठावर त्याचे रेस्क्युअर पण असतं कोणी वेडीवाकडी उडी मारली तर त्याला पकडायला खाली तळाशी अडकून बसल्या तर वर ओढून आणायला असे त्यावेळचे पैलवान लोक काठावर बसलेले असायचे ते इतके मदत करतात आता ही जी संस्कृती आहे ती खूपच चांगली आहे त्याच्यात मनापासून आनंद मिळतो लोकं अगदी हर्षोल्लासाने आनंदित होऊन जातात परत त्यात पाण्याचा विशेष तर काय आपण जेव्हा सचैल स्नान करतो तेव्हा आपल्याला जे रिफ्रेशमेंट मिळतं आप ते फार वर्षभर कामी लागतं आता असा उत्साह जो असेल तो बघायला देश परदेशातले लोक नाशिकला नक्की येतात